हॅलो नमस्कार मी मंजिरी जोशी बोलते हा महानगरपालिकेचा नंबर आहे का आमच्या परिसरामध्ये मी जैन मंदिर सप्तगिरी पार्कमध्ये राहते आमच्या परिसरामध्ये खूप घाण झालेली आहे तर कृपया घंटागाडी पाठवून सफ हे सगळं साफ करून घ्याल का